हां बोल की भावा हां बोल की काही नाही आलो आहे बघ कॉलेजला काही विषय नाही आलो आहे लेक्चरला आता काय लेक्चर तर होत नाही पण आलो आहे कॉलेजला हां लॅपटॉप घ्यायचा आहे होय काय स्टडीला पाहिजे काय हां आं बजेट किती आहे बजेट होय होय कुठल्या कंपनीचा घेतो आहे लेनेवोचा नाही तर डेलचा चांगला आहे बघ एकदाच घेऊन टाक रे चांगला परत परत होत नाही काय परत होय हां हां हां पुण्याला जाऊ आपण पुण्याला इथं खूप जी एस टी होतं आहे सातारला पुण्याला चांगला भेटेल आपल्याला मोठ्या दुकानात होय फादर काय म्हटलं फादर फादर येणार आहे का सोबत होय होय लॅपटॉप मला की नाही डेलचं हा माझ्या मित्राकडं आहे ते

हां हां बॅटरी बॅकअप मेन आहे हां हां हां हा माझा एक मित्र आहे ना माझा एक मित्र आहे तो रूममेट आमचा त्याच्याकडं पण डेलचा आहे चांगला चालतो आहे तो पण काय एवढा विषय नाही स्टडीसाठीच पाहिजे आहे न तुला गेमिंग बीमिंग नाही ना तेवढाच आहे कॉलेजवरच हां आ बघू आ ती हा आहे का नाही सिद्ध्या सिद्ध्या सिद्ध्या माझ्याबरोबर असतो बघ सारखा हां ती त्याची त्या त्याच्या फादरचं दुकान आहे बघ हां हां त्याला पण विचारतो आणि त्याला पण माहिती आहे जरा ते असतं आहे दुकानावर सारखं त्यामुळं विचारतो त्याला हं

हो हो ये तू उद्या कॉलेजवर सोमवारी ये कॉलेजला बघू आपण हो हो ठेवू का हो हो हो चालतं आहे चालतं आहे ठेवतो हो